हॅलो मी गीता मी तुम्ही कॅब एजेंसीमधून बोलत आहेत का कोविड चालू आहे आम्ही त्यांना सांगीत आहे की मा तुमचे ड्राइवर त्यांना सांगत आहे की मास्क लावा तरी ते लावत नाही लावत नाहीयेत सेनीटायझर त्यांना किती वेळा सांगितलं की माक मास्क लावा म्हणून तरी ते लावत नाही आहे आणि कारमध्ये स्वछता पण नाही आहे ते स्वछ करायला सांगा आणि मा मास्क लावायला सांगा